मराठी भाषेवरतीच्या इतिहासात इतर भाषा आणि संस्कृतीचा भरपूर परिणाम झाला आहे कारण आपल्या देशात मुगलशाही होती त्यामुळे त्यांची भाषा उर्दू आणि हिंदी हिंदी होती त्यानंतर काही वर्ष इंग्रजांनी राज्य केले त्यांची भाषा इंग्रजी होती आणि सांगायचं तात्पर्य असं की आता आपल्या महाराष्ट्रामध्ये इंग्रजी शाळा आहेत तिथं शिकवली जाणारी इंग्लिश किंवा हिंदी शाळापण आहेत ते हिंदी शाळा आणि इंग्रजी शाळा हे मुलांना इंग्रजी किंवा हिंदी शिकवतात त्यामुळे आपल्या घरातपण मुलांवर वेगळा परिणाम होतो भाषेचा आणि काही परप्रांतीय लोक महाराष्ट्रात आल्यामुळे आपल्या मराठी भाषेवर तिच्या इतिहासात परिणाम झालेला भरपूर दिसतो